आमच्या संस्कृतीमध्ये विहा विवाह पाळ सगळ्या सविस्तरपणे पाळल्या जातात उलट लोक आता हौसेने सगळं करायला लागलेले आहेत हळद अक्षदा कन्यादान सगळं अगदी व्यवस्थित छान हौसेने वेगवेगळ्या दिवशी आणि आनंदाने उत्सवाने आणि खूप मोठ्या प्रमाणात आता हौस वाढलेली आहे वेगवेगळी इव्हेंट मॅनेजमेंट आलेले आहेत त्याच्यामुळे हौसेला मोल राहिलं नाही आणि मुलांची पण हौस आणि आई वडलांची हौस यामध्ये उलटसा लग्नसोहाळे हे खूप छान प्रकारे दणदणीत पार पडत आहेत त्याच आणि त्यामुळे आनंदाचे देवाणघेवाण एक प्रकारे गेट टुगेदर सगळ्यांचे होत आहे सगळ्यांकडे सगळ्यांच्या भेटी फक्त या वि विवाहामुळेच जमतात अशा धकाधकीच्या जीवनात विवाह हाच एक आता अशी गोष्ट राहिली आहे की आपले सगळे बहीण भावंड एकत्र या गोष्टींमुळे येतात त्याच्यामुळे विवाह संंस्था ही खूप छान रीत्या आमच्याकडे पाळली जाते आणि आम्ही ती पुढे पाळणार हे अगदी खात्रीशीर मी सांगू शकते